आमच्या भागातील रुग्णालयामध्ये बेड ऑक्सिजन सिलेंडर्स सर्जिकल टूल्स इत्यादी बाबी पुरेशी संसाधने नसतात कारण की खेडेभागातनं जास्त करून एवढं ऑक्सिजन सिलेंडर बेड ह्या गोष्टी बाबी उपलब्ध नाही राहात पेशंटपण जास्त नाही राहात पण कसं आहे यामध्ये जर एखादाच पेशंट असा सीरियस पेशंट माझ्या बाबतीत घडलं होतं की एक सीरियस पेशंट आला होता आमच्या गावामध्ये तेव्हा त्याला ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध नव्हता त्यामुळे त्याला एकदम बी पी हाय झाला होता तर त्याला ऑक्सिजन सिलेंडर नव्हता लावायला